मला बाईक्स खूप आवडतात माझ्याकडे आत्ता असलेली बाईक आहे होंडा युनिकॉर्न आणि होंडा युनिकॉम युनिकॉनला नेहमी स्टँडला लावताना मी मेन स्टँडवरती गाडी लावतो गाडी ची काळजी मी रोज घेतो रोज गाडीला व्यवस्थित पुसणे दर पाच दिवसांना गाडी वॉश करणे गाडीची दर एका एका महिन्याला सर्व्हिसिंग करणे अशा पद्धतीने अनेक गोष्टी मी गाडीसाठी काळजी गाडीसाठी करत असतो गाडीची काळजी घेण्यासाठी करत असतो बाईक चालवणं मला आवडतं आणि कधी कधी कंटाळवाणंही होतं पण जास्त लांबचा प्रवास असला की थोडं कंटाळवाणं होतं पण जास्त जास्तीत जास्त मला बाईक चालवणं आवडतं कधी कधी पण जास्तीत जास्त मला बाईक मुळातच आवडते त्यामुळे असं काही नाही आणि लांब जर लांबचा प्रवास मला जर का करायचा असेल तर मी मनातल्या मनात गाणी गुणगुणणं किंवा ब्रेक्स म्हणजे गाडी चालवली की अगदीच समजा आपल्याला तीनशे चार तीनशे किलोमीटरचा प्रवास करायचा असेल बाईकवरून चारशे किलोमीटरचा तर अगदीच पळवत नाही गाडी त्यासाठी कुठे कुठे ब्रेक्स घेतो म्हणजे वीस तीस किलोमीटरवरती ब्रेक घ्यायचा परत वीस किलोमीटर तीस किलोमीटरवरती असे ब्रेक घेत घेत घेत घेत त्यामध्ये चहा घेत घेत मी प्रवास करतो आणि जागरूकतेने म्हणजे जर का गाडी चालवताना तुम्हाला जर का अनकम्फर्टेबल वाटत असेल तर तुम्ही कुठेतरी थांबून थांबल थांबलं पाहिजे आणि जेव्हा तुम्हाला बरं वाटेल तेव्हाच तुम्ही परत बाईकने गेलं पाहिजे बाईक चालव चालवत तुम्ही सिग्नलकडे लक्ष दिलं पाहिजे तुम्ही आजूबाजूच्या आरश्यांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि मी असाच आरश्यांकडे लक्ष सिग्नलकडे लक्ष देतो गाडी चालवताना किती स्पीड गरजेची आहे हे बघूनच गाडी चालवतो आणि मला गाणी गाणीही ऐकायला आवडतं गाणीही कधी कधी ऐकतो मी त्यात समजा एखाद्या ठिकाणी थांबलो की परत गाडी थांबवून गाणी ऐकून परत मग गाणी गुणगुणत मी समोर जात राहतो